खरं तर आरोग्य सेवा हा खूप मोठा कळीचा मुद्दा आहे शासनाने माणसाच्या समाजाच्या आयुष्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत असं मला वाटतं एक शिक्षण आणि दुसरं आरोग्य शिक्षण आणि आरोग्य ह्या दोन सुविधा जर आपण मोफत देऊ शकलो तर जगामध्ये आपल्यासारखा श्रीमंत देश कोणताच नाही असं मला वाटतं परंतु खेदानं असं नमूद करावंसं वाटतं ह्या दोन्ही सेवेकडं शासनाचं म्हणावं तेवढं लक्ष नाही आहे त्यामुळं यांच्या गुणवत्तेवर यांच्या सुलभतेवर निश्चितपणे परिणाम होतो उदाहरणार्थ सार्वजनिक जे हॉस्पिटल्स असतात तिथं स्वच्छता नसते आ आधुनिक तंत्रज्ञान असणाऱ्या मशिनरीज नसतात तर खाजगी हॉस्पिटलमध्ये हे सगळं उपलब्ध आहे परंतु ह्याचा भुर्दंड सामान्य नागरिकावरती पडतो एवढं ते खर्च करू शकत नाही आहेत आणि त्यामुळं माझी विनंती आहे ठीक आहे हे सगळ्या गोष्टी अनेक योजना आहेत महात्मा फुले जनआरोग्य योजना आहे पाच लाखापर्यंत खर्च करू शकतो असं म्हणतात परंतु त्याच्यामध्ये खूप अनेक त्रुटी आहेत तर माझी विनंती आहे शासनाला यानिमित्तानं आपण शिक्षण आणि आरोग्य या दोन बाबीकडं आवर्जून उल्लेख करा काळजी घ्यावी धन्यवाद